माझी तशी बघायला गेली तर बाग वगैरे काही नाही आहे मी एका फ्लॅटमध्ये राहते आणि त्या फ्लॅटच्या बाल्कनीमध्येच मी माझ्या आवडीची रोपे लावलेली आहेत काही भाज्यांची रोपं लावली तर काही फुलं झाडे लावली आहेत त्या फुलझाडांमध्ये मला आवडणारा म्हणजे गुलाब गुलाबाला फार काही त्रास घ्यावा लागत नाही तो छान वाढतो त्याची योग्य कटिंग केलं की तो व्यवस्थित वाढून भरपूर फुले देतो मा मला खरं तर लहानपणापासून फुलांची झाडांची खूप आवड होती फुलं काढणे देवाला वाहणे हे मला आवडायचं माझ्या आईला जास्त मला ही प्रेरणा जी फुलं झाडं लावण्याची मिळाली आहे ती माझ्या आईकडून ती एकतर शेतकऱ्याची मुलगी होती त्यामुळे तिला कशा प्रकारे झाडे लावावीत कशा प्रकारे वाढवावीत कशा प्रकारे त्याचं कटिंग करावं हे तिला अगदी व्यवस्थित माहिती होतं त्यामुळे लहानपणापासूनच मी माझ्या आईला बघितलं आहे की कुंडीतही ति तिनं वांगी लावली आहेत मिरच्या लावलेल्या आहेत आणि त्या व्यवस्थित वाढवून त्याची मग वाढ झाल्यानंतर त्याची काढून ती भाजी केलेली आहे खरडा केलेला आहे त्यामुळं मला फार आवडायचं की आपण पण अशी झाडं लावावी छान फुलं घ्यावीत परत भाज्यांचा वापर करावा त्यामुळं मी ज माझ्या बाल्कनीमध्ये देखील झाडं लावलेली आहेत ज्यावेळेला माझी आई घरी येते की नाही त्यावेळेला ती सांगते की इथून कटिंग कर ह्याचं झाड अशा प्रकारे वाढायसाठी योग्यप्रमाणे कटिंग कसं केलं पाहिजे ते ती मला सांगत असते मी गुलाबाच्या झाडाची कटिंग करून जशी काळजी घेते तशीच बाकीच्या झाडांची देखील त्यांना योग्य प्रमाणामध्ये खत घालते किंवा क व्यवस्थित प्रमाणात क पाणी घालते सकाळचा थोडा वेळ झाडांना दिला की ती अगदी छान फ्रेश दिसतात दिवसातून एकदा त्यांना सकाळच्या वेळेत पाणी आणि संध्याकाळच्या वेळेत आणखी एकदा थोडे पाणी घातले की झाडं व्यवस्थित वाढतात काही काही वेळेला झाडांच्यावर कीड असते ती काढून काढून ती पानं काढून टाकावी लागतात नाहीतर झाड खूप खराब व्हायला सुरुवात होते कधीकधी अळ्या होतात त्यादेखील काढून टाकाव्या लागतात फुलांची बाग माझी कित एकदम छान वाढलेली आहे प्रत्येक झाडाला व्यवस्थित फुलं येत आहेत त्याचबरोबर मग भाज्यादेखील मी एक दोन लावलेल्या होत्या कडीलिंब कडीलिंबदेखील खूप गुणकारी असतो असं माझी आई म्हणायची त्यामुळं मी कडीलिंबदेखील लावलेला आहे जा कुंडीमध्ये आणि तो पण छान आलेला आहे हिरवागार कडीलिंब घ्या जर हवा असेल ना आणि त्याचा वासही सुंदर हवा असेल तर त्याला ताक घालतात किंवा हिंगाचं जो आपला खडा हिंग असतो तो घातला तरी झाडाला छान पाने हिरवीगार पाने येतात मला न म त्याचबरोबर मला खऱ्या अर्थानं माझ्या आईमुळेच ही आवड निर्माण झालेली आहे आणि मला ती पुढेपर्यंत जोपासायला खूप आवडेल घरातल्या प्रत्येकालाच ही थोडीफार थोडीफार तरी आवड असावी जेणेकरून ग आपला बराचसा वेळ हा झाडांमध्ये जातो आणि झाडं सुंदर वाढलेली बघून आपल्याला देखील बरं वाटते डोळ्यांना थंडावा मिळतो माझ्या या छोट्याशा बागेचा म्हणजेच माझ्या बाल्कनीतल्या झाडांना पाहून मला खूप आनंद होतो मी रोजच्यारोज त्यांची काळजी घेईन त्यांना वाढय वाढायसाठी जे काही योग्य प्रमाणामध्ये अन्नपदार्थ लागतात म्हणजेच खतं किंवा पाणी ते योग्य प्रमाणामध्ये देते आणि ही झाडे मला खूप छान आनंद आणि न वा ते आणि भरपूर झाडं लावण्याची प्रेरणा देतात आणि याचं सगळ्याचं म महत्त्वाचं स्थान जे आहे प्रेरणा देणारं ती माझी आई आहे